भारतीय राजकारण बघितलं तर ते फार गुंंतागुंतीचं आणि वेगानं बदलत असं वाटत आहे काही राजकारणी खूप प्रामाणिक आणि जनतेसाठी काम करणारे असतात पण काही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणात हे ही खरं आहे लोकशाही ही भारताची ताकद आहे पण मतदानाचे हक्क विविध मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र आणि सरकार बदलण्याची ताकद जनतेकडे असणं ह्या गोष्टी फार आवडतात पण कधीकधी लोकशाहीमध्ये राजकारणी लोक फक्त आणि फक्त निवडणुकीच्या वेळेसच जनतेकडे येतात मग उरलेलं वेळ विसरून जातात हे मात्र अजिबात मला आवडत नाही माझ्या आवडता राजकीय नेता म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे खरं राजकारणी नव्हते पण त्यांनी राष्ट्रपतीचं पद सांभळलं आणि सगळ्यांना प्रेरणा दिली त्याचं साधं जीवन विचार आणि तरुणांसाठीचे योगदान फारच भारी वाटतं जर मला त्यांना भेटायची संधी मिळाली असती तर मी त्यांना विचारलं असतं सर आम्हा तरुणांनी देशासाठी खरं योगदान द्यायचं असेल तर काय गोष्टी मनापासून करायला हव्यात आणि त्याच्या उत्तर नक्कीच आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं असतं असं मला वाटत आहे थँक्यू